मी शेवटचं पुस्तक छावा हे वाचलं हे पुस्तक वाचताना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तर समजलाच त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत ज्या मावळ्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले अशाबद्दल देखील माहिती समजली आणि आपल्या जीवनावर याचा परिणाम भरपूर सखोल प्रमाणात होतो जसं की आपल्यामधील देशावरचं प्रेम हे देखील वाढतं त्यानंतर आपल्यासाठी बलिदान दिलेले मावळे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांचा मानदेखील वाढतो त्याचप्रमाणे त्यांनी कुठल्या परिस्थितीशी सामना करून सर्व काही गडकिल्ले जिंकले स्वराज्याचा विस्तार केला हे देखील समजून येते आणि त्यांच्या मनामध्ये असलेलं स्वराज्याबद्दलचं प्रेम हे देखील समजतं त्यानंतर त्यांनी लहानपनापासून जे जे कष्ट केले आपलं योगदान दिलं याची देखील माहिती मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे